फुड आट्टममध्ये आमच्याइकडं पुरणपोळी वरणभात दही भात कुरवड्या भजी पापड इडली वडा डोसा सांबार कढी साधी पोळी साधा वरणभात तडकावरण बेसन इत्यादी पदार्थ आमच्या महाराष्ट्रामध्ये खाल्ले जातात तसेच नाष्ट्यामध्ये पोहे उपमा शिरा हे पण खाल्ले जातात आणि तसेच गोडमध्ये म्हणलं तर बासुंदी खीर अशा प्रकारे याच्यामध्ये खाण्यामध्ये असते